आजकाल बऱ्यापैकी न मुली मुलं हे बॉलीवूड डान्स शिकतात किंवा तर त्याला पै सर्वात जास्त प्राथमिकता देतात कारण त्याचे गाणी वगैरे आहे किंवा त्यांचे डान्स मूमेंट ही खूप लवचिक असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्याला महत्व दिले जाते